आमच्या भागात वर्तमानपत्रे हे हॅलो वर्धा लोकमत देशोन्नती असे वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्रे मिळतात आणि आम्ही ते विकत घेतो आणि आमचा जो स्तंभ आहे तो आम्ही छान पत वर्तमानपत्रांना वाचून काढतो त्यांच्या बातम्या ऐकतो आणि म्हणजे एक छान सवय आहे आपल्याला ते वर्तमानपत्र वाचणे म्हणजे आम्ही मग ते घेतो वाचतो आणि जसे हेलो वर्धा आहे हेलो वर्धामध्ये आमचं पूर्ण वर्धा जिल्ह्यातलं सांगितले जाते वर्धा जिल्ह्यातल्या बातम्या दिल्या जाते आणि लोकमतमध्ये लोकमतमध्ये पूर्ण महाराष्ट्र भारत यांचं येते आणि देशोन्नती पूर्ण म्हणजे देशोन्नतीमध्ये खूप काही वेगवेगळे येते त्यामध्ये आम्हाला पूर्ण म्हणजे खबर मिळते आणि छान बातम्या मिळते मग आम्ही ते ऐकतो आणि छान हे करतो आणि छान वाचतो वगैरे मग काही नाही